बोला का सर अच्छा पेपरचं काही नऊ वाजता टाकत असतो नाही आम्हाला पेपर कलेक्ट करावं लागतात तर की मग तीन चार सा घरोघर प अप्लाय करावं लागतो ते आम्ही तेवढं त लाई लात पेपर आम्हाला सकाळी सहा वाजता जात असते सगळे एकत्र जाणार असतात तुम्हाला पेपर कोणता पाहिजे सप्ताह आहे कमळ कमळ आहे नांदेड आहे हा लोकामत आहे इंग्लिशमध्ये बेंगलोर बेंगलोर आहे नांदेड आहे झेड पी आहे इंग्लिश पेपर पाहिजे का तुम्हाला मराठी पेपर आहे सकाळ पेपर आहे लोकमत आहे कमळ आहे सर का बाजे ॲड्रेस तुमचा सांगा कोणती युनिवर्सिटी आपली ही स्वामी रामानंद के पी मराठा युनिवर्सिटी हो थोडा लवकर येऊन जाईल मी कोणी तेवढ्या लवकर पोहचून देईल पण तेवढ्या लवकर व्हायचं नाही साडे सहाच्याजवळ हो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पोहचून देईल कोणता मराठी पेपर पाहिजे का इंग्लिश पेपर मराठी पेपर पडते सात रुपयाला आणि इंग्लिश पेपर बारा रुपयाला मंथली असते मंथली असते पण टू टाइम पेमेंट आहे म्हणजे हाफ आता स्टार्टिंग दन हाफ संपलं हे मंथ संपल हा इन्स्टॉलमेंट अच्छा हो चालेल नक्की जेवढ्या लवकर होइल तेवढ्या लवकर मी सप्लाय करेल इंग्लिशमध्ये कोणता पाहिजे मग नांदेडवाला पाहिजे बेंगलूरवाला पाहिजे कोणतावाला पाहिजे आता तुम्हाला तुम्ही आता नांदेडमध्ये म्हटलं मग नांदेडी नांदेडचे अपडेट येत राहतील बँंगलूरच्या तेथच पण त्याच्यामध्ये संपूर्ण अपडेट असतात त्याच्या हा ते पण येत राहते ते पण ते पण येते स पूर्ण येत हा कवर सगळे कवर होते त्या डायरेक्शन म्हटलं तर मग हे नांदेडच छान आहे हो नाही ते तसं होणार नाही हा दोन इन्स्टॉलमेंटमध्येच द्यावा लागेल ह

उद्या आलं ते फॉर्म असते आमचा ते फॉर्म फिलप करून देण्या ते तुमचा नंबर हे येत रिसिप्ट देतील फस्ट इंस्टॉलमें द्यायची नंतर मंथ संपला की सेकंड इंस्टॉलमेंट ना जास्त नाही लागते